कुठलाही राजकीय नेता आपल्या पक्षाशी निष्ठा निष्ठेने जोडलेला नाही आहे आज ह्या पक्षात तर उद्या त्या पक्षात पक्षामध्ये त्यांची निस्ति इकडून तिकडे चाललं आहे त्यांचं फक्त राजकारण बघायला गेलात तर पूर्ण गुंताच झालेला दिसतो ना याच्यातमध्ये तर भ्रष्टाचाराचा प्रकार बहुतेक तरी राजकारण पाहिल्यासारखं तर राजकारण आता राहिलेत पण नाहीत आधीचे राजकरणी होते जे राजकारण आपल्या पक्षाशी न नेते आपल्या पक्षाशी जे एकनिष्ठ होते ते सध्या खूप दुर्मिळ झालं आहे बघायला की कुठला नेता एखाद्या पक्षासोबत आहे आणि पक्षासोबत राहून विकासाचे कामं करत आहे त्याचबरोबर लोकशाही लोकशाहीचा लोकशाही म्हणजे लोकशाही म्हणून आपण आपल्याला एक तो अधिकारच आहे की आपण आपला नेता आपण स्वत ठरवतो की आपण कोणाला मत देणार आपण कोणाला निवडणार आणि आपल्या प समस्या आपले प्रॉब्लेमस् कोण सॉल्व करणार हे आपण आपल्या लोकश् लोकशाहीमध्ये करत आहे पण बरं कधी कधी असंही होतं की लोकशाहीमधले काही ग चांगल्या गोष्टी असतात की त्या करायला आपल्याला कधी तरी थोडी हुकुमशाही करावी दाखवावी लागतेच कारण सगळ्याच गोष्टी होतातच अशा नाही ना आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं की बघायला गेलं तर असं प्रत्येकाची आवड असते माझी ही आवड आहे मला राजकरणामध्ये जर कुठला राजकीय नेता आवडतो तर तो म्हणजे राज ठाकरेंचा मी स्वतः फॅन आहे कारण सुरुवातीपासून जो त्यांचा प्रवास जो बघितला आहे जे स्वतः एक शून्यापासून बोलतात सुरुवात केली असा त्यांचा प्रवास सुरू केला होता त्यांनी आणि जर मला त्यांच्याशी भेटायची वेळ आली तर मी त्यांना भेटून एक प्रश्न विचारीन की म्हटलं पुढे जर तुम्हाला भविष्यात पंतप्रधान किंवा पंतप्रधान बनायची जर वेळ आलीच तर तुम्ही काय म्हणजे पुढं वाटचाल कशी असेल किंवा पुढचा तुमचा जो प्रवास होईल तर त्यातून तुम्ही विकासात्मक कामं कशी कराल